हां नमस्कार हा सर मी स्नॅपडीलवरून एक साडी ऑनलाईन मागवली होती हां पण ती फाटली आहे

ते नाही पण तुम्ही अशी कशी फाटकी देऊ शकता सर हो पण नाही व्यवस्थित द्यायला नको का आम्ही जर आम्ही पैसे भरून जर घेतो आहे तर आपण तुम्ही व्यवस्थित देणं हे खूप महत्वाचं आहे सग्ग तो जो काठ आहे साडीच्या बाजूचा सगळा जरीचा काठ तो पूर्ण फाटलेला आहे त्याच्यावरचे लक्ष नक्षी जी असते त्याच्यावरचे डिझाईन्स उडाले आहेत तुम्ही असं कसं पाठवून दिलं आहेत नाही सर हे बरोबर नाही तुम्ही व्यवस्थित पाठवणं आवश्यक होतं अहो आम्ही ऑनलाईन चांगलं असतं म्हणून आम्ही ऑनलाईन मागवतो तर तुम्ही अशा गोष्टी करता मागं पण तुम्ही एकदा ही अशी गोष्ट केलेली होती हो ना म्हणून हो मी त्याचे फोटोज तुम्हाला फोटोज मी तुमच्या मेल करीन स्नॅपडीलला पण तुम्ही अशा कशा प गोष्टी हे करता म्हणजे हा हे ह्यावेळी दुसऱ्यांदा झालं म्हणून मी असं बोलतो आहे नाही हे चुकी हे पूर्ण चुकीचं आहे हे पूर्ण चुकीचं आहे सर नाही नाही नाही नाही नाही नाही मला तुम्ही चेंज करून द्या मी त्याचे पूर्ण पैसे पे केलेले आहेत मला पे केलेले पूर्ण पैसे मी पे केले आहेत त्यामुळं मला आहे अशी साडी तुम्ही बदलून द्या पूर्ण जरीचा काठ सर सगळा त्याचा नक्षीकाम त्याच्याचं नक्षीकामावरचे टवके उडाले आहेत सर असं कसं देऊ शकता तुम्ही नाही सर ही सर्विस मला तरी काही योग्य वाटत नाही कारण मागं एकदाही असंच झालं ही दुसऱ्यांदाही या गोष्टी अशा होतो नाही नाही नाही सर सर मला तुम्ही एक काम करा मला ती चेंज करून तुम्ही पण असं कसं काय हो सर म्हणजे कंपनी बघत नाही का नाही नाही नाही असं नाही असं नाही हे योग्य नाही मला तुम्ही चेंज करून द्या ती हो हो मला चेंज करून हवी आणि आता येणारी म्हणावं व्यवस्थित मला ती जी असेल ती नीट बघून हवी आहे नाहीतर मी तुमची तक्रार करेन पुढं तुमच्या कंपनीची काही इलाज नाही राहणार हा ना सर नाही नाही नाही सर प्लीज मी तुम्हाला हो हो हो चालेल चालेल चालेल ठीक आहे मला चेंज करून द्या तुम्ही मी चालेल चालेल अच्छा